हॅलो योगेश्वरी ट्रॅवल्स मी प्रधान बोलतो आहे मी काल ओला बुक केली होती मला उद्याला एयरपोर्टला जायचं आहे आहे एयरपोर्टवरून माझं सातचं फ्लाइट आहे फ्लाईटनं मला जायचं आहे तर आपलं ड्रायव्हरला लवकर सांगा की उद्याला सहाच्या दरम्यान त्या लोकेशनवर पाठवा नाहीतर त्यांचा मला नंबर द्या मी नंबरवरून त्याच्या कॉल करतो लगेच तुम्ही नंबर द्या हॅलो हॅलो ड्रायव्हर तुम्ही लवकर या लोकेशनवर माझ्या आणि मला उद्या माझी गैरसोय होणार नाही याकडं लक्ष द्या मला फ्लाईट मिळालं पाहिजे त्या उद्देशानं तुम्ही एक घंटा अगोदर माझ्या लोकेशनवर या